हॅलो

मॅणम मी दिपाली बोलते मला आता दिवाळीनिमित्त काही साड्या किंवा ड्रेस मट्रेयल पर्चेस करायचं होतं तुमच्या शॉपमधून तर काही साड्या आहे का

अच्छा तर तुमच्या साड् तुमच्याकडे साड्यांचे काय प्रकार आहेत म्हणजे किती प्रकारचे व्हेराइटी मिळतील

सिल्कची काय रेंज आहे मॅम स्टार्टींग ओके आणि ओके आणि कांजीवरम दोन हजार ओक्के आणि अजून कोणते बंगाली पॅटर्न ताई तर मला ड्रेस मट्रेयल अजून कशामध्ये मिळेल कॉटन आणि सिल्कमध्ये आहे का ओक्के बरं कांजीवरमची काय रेट आहे मॅम ओके आणि बंगाली ती साडी ओके तर मला बंगाली साडी घेणार त्या मला दोन लागतील आणि कांजीवरम साड्या त्या मला तीन लागतील आणि सिल्क साडीमध्ये मला फक्त एकच लागेल आणि कॉटन ड्रेसमध्ये दीड ड्रेस मट्रेयल आहे ते कॉटनमध्ये पाहिजे मला तो एक लागेल हे टोटल मिळून किती होतील मॅम सगळी ओके हां राईट सहा हजार सातशे ओके ओके ठीक आहे चालेल तर आपली ही डिलेव्हरी कशी आहे होम

चालेल मला ना होम डिलेवरी पाहिजे मॅम आणि चालेल चालेल काही इशू नाही ओके तुमचा पेमेंट कसं करायचा मला ऑनलाईन करायचं की कॅश पेमेंट

ठीक आहे चालेल मी ऑनलाईन करते मग मॅम ओके

ओके थँक्यू